आमच्या चित्रकलेचा म वर्ग किंवा कार्यशाळेचा वर्ग म्हणजे एक आमच्या शाळेमध्येच आम्हाला चित्रकला आमचा एक वर्ग घेत होते आणि कार्यशाळा वगैरे तिथे असे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काही असे शॉकेसच्या वस्तू वगैरे आम्हाला बनवायला शिकत होतं आणि आम्हाला ते छान इंटरेस्टिंग वाटायचे मन लागायचे त्याच्यात आणि आम्ही चांगल्या पूर्ण मनातून चांगल्या उत्साहाने ते चित्र काढायचो ते शोकेसचं बनवायचो आणि विकत घेऊ घेऊ बनवायचो आमच्या मॅडम आहे त्या छान बु आमच्याला फळ्यावर चॉकने खडूने आम्हाला त्या ब काढून दाखवत होत्या आम्ही काढवत होतो चित्रकलेच्या बुकवर आणि त्यातून मग आम्हाला एक छान एक कलाकार छान चित्र वगैरे काढायला मिळालं